असे कोणते इतर पूरक व्यवसाय आहेत की जे शेतकऱ्यांना करायला सहज जमेल शेतीपूरक व्यवसाय हे शेतकऱ्यांना अतिरिक्त आणि अधिकचे पैसे मिळून देणारे व्यवसाय असतात उत्पन्नाचा स्रोत वाढतो उत्पन्नाचा स्रोत मिळून देण्यासाठी आणि शेतीवरील जोखीम कमी करण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय महत्त्वाचे ठरतात यामध्ये अनेक व्यवसाय आहेत जसे उदाहरणार्थ हे दुग्धव्यवसाय दुग्धव्यवसाय करताना गाई म्हशी पाळणे शेळ्या पाळून दूध उत्पादन करणे आणि उत्पादित दुधापासून दही लोणी तूप पनीर इत्यादी उत्पादन करणे पूरक व्यवसायांमध्ये आणखीन दुसरा व्यवसाय म्हणता येईल कुक्कुटपालन ज्याला आपण पोल्ट्री फाम म्हणतो पोल्ट्री फार्मिंगमध्ये कोंबड्याचे उत्पादन घेणे कोंबड्यांचे मास अंडी उत्पादन त्याचबरोबर विशेषता ब्रॉयलर नंतर लेअर कोंबड्यांचं पालन करणे गावठी कोंबड्या पाळणे किंवा आणखीन वेगवेगळ्या कोंबड्या पाळणे त्यामुळे शेतीसाठी पैसा मिळू शकतो आणखीन पूरक व्यवसायामध्ये मधुमक्षिका पालन त्याच्यामध्ये मध उत्पादन मधाची विक्री नंतर शेतीसाठी परागीभवन वाढवण्यासाठी मधमाशांचा उपयोग होतो त्यानंतर शेतीपूरक व्यवसायांमध्ये मत्स्यपालन ज्याला आपण फिश फार्मिंग म्हणतो शेतीपूरकसाठी पाणथळ जमिनीचा वापर करून छानपैकी तलाव बांधून किंवा शेततळे बांधून त्यामध्ये मश मासे सोडणे आणि माशांचे पालन करणे गोड्या पाण्यातील माशाचे पालन करणे ते शेतीपूरकसाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे त्यानंतर शेती शेळीपालन शेळीपालनामध्ये गोट फार्मिंग म्हणतो आपण त्याला शेती शेळीपालनामध्ये मास शेळीचं दूध आणि खत निर्मितीसाठी उपयोगी ठरवू शकतात कमी भांडवलामध्ये चांगलं उत्पन्न असतं हे त्यानंतर कृत्रिम खतनिर्मिती ज्याला आपण ऑरगॅनिक कंपोस्ट म्हणतो शेणखत असेल गांडूळखत असेल ते तयार करणे व त्याची विक्री करणे शेतीतील जैविक कचऱ्याचा योग्य वापर करून त्यापासून खत तयार करणे आणखीन पुढचा पूरक व्यवसाय म्हणता येईल फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग फळांचे ज्यूस लोणची जाम पापड इत्यादी तयार करणे आणि ते स्थानिक पातळीवरती किंवा जवळच्या शहरी बाजारपेठीमध्ये विकणे फूलशेती आहे फुलांचे मग जास्वंद झेंडू गुलाब यासारखे उत्पादन घेणे वगैरे वगैरे औषधी वनस्पती तयार करणे तुळस गवती चहा आळशी अश्वगंधा या सगळ्याचं आणि एकूणच बांबू त्या बांबू निर्मिती करणे सुतारकाम करणे आणि त्यांचे विकणे थोडक्यात ह्या सगळ्या व्यवसायांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये भर पडेल त्यांचं उत्पन्न स्थिर राहील शेती त्या जो बेभरवशाची म्हटली जाते त्याच्या उत्पन्नाच्या जोखमीला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल आता महत्त्वाचा मुद्दा आहे या सगळ्या व्यवसायांमध्ये प्राधान्य कशाला दिलं पाहिजे तर प्राधान्य तिथल्या भौगोलिक स्थितीवरती आणि हवामानावरती आहे जर समजा थंडी गारठ्यामध्ये राहणारा भाग असेल तर त्या ठिकाणी दुग्धव्यवसाय फायदेशीर आणि उष्ण प्रदेशामध्ये राहणारा असेल तर मत्स्यपालन हा फायदेशीर असेल त्याचबरोबर प्राधान्य क्रमासाठी जर म्हणाल तर शेतकऱ्याकडे उपलब्ध असणारे जमीन पाणी कामगार उपकरणे यांच्या उपलब्धेवरती प्राधान्य असेल पण काही उदाहारणं द्यायची ठरली तर भांडवालाची उपलब्धता किती आहे त्याच्यावरती प्राधान्य ठरेल बाजारपेठा किती लांब आहेत जवळ आहेत त्याच्यावरतीही प्राधान्य ठरेल पण जर शेतकरी व्यवसाय करायचा ठरवलं तर त्यांना कुठल्या प्राधान्य दिलं पाहिजे तर कमी गुंतवणुकीची जी पहिली आहेत त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे त्यात गांडूळखत उत्पादन असेल मधुमक्षिकापालन असेल फूलशेती असेल याला कमी भांडवली गुंतवणूक असतील नंतर मध्यम गुंतवणुकीसाठी की थोडा अधिक पैसा असेल तर दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन किंवा फळे व भाजीपाला प्रक्रिया आणि जर जास्त गुंतवणूक करायची असेल पैसा अधिक असेल शेतीपूरकसाठी तर मत्स्यपालन आहे औषधी वनस्पती आहेत कृषि पर्यटन आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात एकूणच या सगळ्यावरून असा सल्ला द्यायला काही हरकत नाही की कमी गुंतवणुकीपासून सुरुवात केली पाहिजे व्यवसायामध्ये शेतीपूरकसाठी नफ्यात आल्यावर मग मोठ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे शेतमालाचं जे काही मूल्य आहे त्याचा व्यवसाय क फायदेशीर ठरतो आणि या सगळ्यांमध्ये कृषी अधिकारी किंवा सरकारी योजनांचा विचार करून त्यांच्याकडून माहिती मिळवली पाहिजे या गोष्टीनुसार प्राधान्यक्रम द्यायला काय हरकत नाही आणि बहुतेक सगळे शेतकरी याच पद्धतीनं प्राधान्य क्रमानं शेतीपूरक व्यवसाय करतात